पुरणपोळी मोदक बासुंदी श्रीखंड गुलाबजाम रसगुल्ला बर्फी लाडू जिलेबी खीर आंब्याची खीर शिरा रव्याचा केक गाजर हलवा डोडा बर्फी मालपुवा अंजीर रोल पेडा खवा पोळी खजूर रोल चकली श्रीखंड मिष्ठान्न भात पायसम तांदळ्याची खीर पनीर बर्फी चॉकलेट बर्फी काजू कतली अनारसा नारळाची वडी शेवयाची खीर